हां बोला कोण बोलताय बोला की दादा हो आले आहेत की हो आत्ताच आले आहेत बघा माघाशी काय पाहिजे होतं बरं बरं कशाचा कार्यक्रम आहे काय भाज्या पाहिजेत काय बरं बरं देऊया की दादा आजच्यादिन लिस्टी दिल्याल काय काय द्या काय भाजी करणार आहे वांग्याची भाजी आहे काय बरं किती लागणार आहेत वांगी

बरं बरं बरं आहेत की आहेत देतो की शिवाय ताजा माल देतो एकदम चांगले तुम्हाला सांगतो की आता वांगी बघा कुडची वांगी आहेत आपल्याकडं एकशे वीस रुपये किलो आहेत आणि साधी वांगी आहेत ते शंभर रुपये किलो आहेत अहो दादा आपलं तुम्हाला माहिती आहे आपलं होलसेल मा मार्केट असतंय आपण होलसेल देतो आहे म्हणजे आपलं काय रेट आपलं ही नसते त्यात पाऊस पडा लागला आहे पूर्तीन आल्या आहेत माल आणायचे अवघड झालं आहे आम्ही हां देतो की देतो की देतो की आम एकशे दहा रुपये लावतो तुमच्यासाठी बस अहो मी त्यात फक्त दोन रुपये कमवणार सर मी तुमच्याकडून काय मी जास्त घ्यायचं काय परिस्थिती बिकट आहे हो पाऊस पडायला लागला आहे माल काढायला येऊन राहिले चिखल झाले आहेत सगळं आणताना अशा सगळं कंडिशन झाले

चालते चालते काय अडचण नाही देतं की आणि काय काय लागणार आहेत वांगी कांदे बरं हा आहे की आहे की

हां चालत आहे बरं बरं बरं बरं आता बघा हां बघा आता कांदा आहे कांदा रेट आहे आता बाहेर पन्नासनं आहे तुम्हाला पंचेचाळीसनं लावतो टमॅटो टमॅटो तीस रुपये आहे बाहेर तुम्हाला पंचवीसनं लावतो आणि मिरची आहे ती ऐंशी रुपये किलो आहे लसूण आहे लसूण आहे ते तीनशे रुपये बाहेर ते तुम्हाला दोनशे ऐंशी लावतो आणि आलं आहे ते दीडशे रुपये किलो आहे असं सगळं आहे बटाटे काय चाळीस रुपये किलो आहे आणि माल सगळा एकदम एक नंबर फ्रेश माल आहे बटाटे कांदे वाढले आहे तुम्हाला देतो आणि हे बटाटे सुद्धा तुम्हाला आपलं एकदम एक नंबर तुम्हाला बटाटे देतो बरं बरं चालते चालते हां काय काय लागणार तेवढं सांगा मग मी तुम्हाला पोच करतो हां ओके हां